मीनी एक हफ्त्याअगोदर स्वयंपाकाच्या स्पर्धेमध्ये पार्टीसिपेट केलं होतं त्यामध्ये मा त्यामध्ये माझी खूप लोकं त्यामध्ये खूप लोकं होते आणखी मलाच असं वाटलं की स्पर्धा करत असताना अगर मी माझे यूट्यूबवर कोणी विडिओ क पोस्ट केला तर माझे माझ्या डिशची खूप सरावना होईल आणखी खूप लोकांना आवडेल तर मन मी म्हटलं की माझी विडीओज पोस्ट करावे आणखी त्यामध्ये मला मी व्हिडीओ पोस्ट केला आणखी माझे अनुभव इतके छान होते इतक्या लोकांना माझं डिशचं अन मतलब डिशच्या इतकी तारीफ केली आणखी खूप लोकांना आवडली ते मला कमेंट करून म्हणत आहेत की खूप छान रेसिपी आहे त्या अनुभवानं मला खूप छान वाटलं आणखी मला असं क असं वाटलं की मी आणखी आपले स्वयंपाकाचे स्व स्वयंपाकाशी जे गोष्टी आहेत किंवा त्यामध्ये जो मी नवीन नवीन डिश बनवते ते मला यूटूबवर घालायला पाहिजे आणखी हो नवीन नवीन पोस्ट करायला पाहिजे तसं लोकाना पण ते माझी डिश आवडेल आणखी ते पण हे करतील तर मला त्याचे अनुभव खूपच छान वाटले